प्रश्न आहे भारतीय राजकारण आणि राजकीय नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं भारताचं राजकारण आणि राजकीय नेते नेत्यांबद्दल बोलायला मला जास्त आवडेल माझ्या दृष्टीने सुशिक्षित नेते का जर मिळाले तर एक राजकारणाचा दर्जा पण एक वेगळा अस असू शकतो राजकारण हे घाणच असतं किंवा राजकारण हे राजकारण ह्या पद्धतीनेच करायचं असतं हे जरी कितीही मान्य केलं तरी सुद्धा एकाच एक एका सभ्यतेच्या म्हणजे पातळीवरती आपण आपण राजकारण खेळ खेळलं गेलं पाहिजे असं माझं मत आहे भारतात लोकशाही आहे लोक मतदान किती करतात ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये जेवढं हवं तेवढं मतदान झालेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला हवा असलेला नेता निवडून येताना खूप त्रास होतो किंवा त्याला ज्या वेळेला सत्ता स्थापन करायची असते त्यावेळेला त्यांना वेगवेगळ्या पक्षांची मदत घ्यावी लागते आणि मग खूप सारे मग कॉम्प्रोमाइेस त्याला करावी लागतात तर ते न व्हावं ह्यासाठी माझ्या दृष्टीने ज्या वेळेला मतदान करायचं असतं त्यावेळेला ते ऑफिसमध्ये बसून करायची सोय केली गेली पाहिजे नाहीतर लोक सुट्टी समजून कुठेतरी बाहेर जातात त्याचप्रमाणे जर जे बाहेरच्या देशात गेलेले आपले भारतीय आहेत त्यांना सुद्धा मतदान करता आलं पाहिजे कारण ट्रीपला जातात आणि मग ती मतदानची तारीख मग ते सापडत नाही मतदान करायला ह्या साठी तो एक प्रयत्न व्हायला पाहिजे आणि माझा आवडता राजकीय नेता नरेंद्र मोदी जर का त्यांना भेटायची संधी मिळाली तर मी त्यांना विनंती करेन की हे जे आरक्षण चालू आहे ते आरक्षण जातीवरती न करता जे गरजू आहेत अशांना आरक्षण मिळावं नाही तर ते आरक्षण भलत्याच ह्याच्यासाठी वापरलं जात आहे आणि ते बरोबर नाही म्हणजे त्या आरक्षणाचंही एक राजकारण होत आहे